कोणताही पेंटर असू दे तर हा आपलं चित्र काढायचं आहे किंवा जे आपल्याला समोर काहीतरी पांढऱ्या कागदावरती रेखाटायचं आहे त्याची थोडीशी प्रतिकृती का असे ना त्याच्या डोक्यात फिक्स असते का आपण उठलो आहे आणि लगेच चित्र काढायला गेलो आहे आणि आपल्याला पाहिजे तसं चित्र साकार झालं असं होत नाही आधी काहीतरी क्लू असतो समजा आता मला निसर्गचित्र काढायचं आहे तर मला निसर्गातलं काय काढायचं आहे झाड काढायचं आहे सूर्यास्त काढायचं आहे सूर्योदय काढायचं आहे बाग काढायचं आहे नदी काढायची आहे आपण स्वतः स्वतःशी क्लॅरिफाय असणं गरजेचं आहे मग ज्या वेळेला पेंटर चित्र काढतो आहे त्यावेळेला त्या तो जर स्वतःशी क्लॅरिफाय असेल की आपल्याला चित्र काय काढायचं आहे तर तो ते चित्र काढू शकतो आहे आणि मग चित्र काढल्यानंतर तो व्यवस्थित रे आधी त्याच्याकडे एक सॉफ्ट कॉपी पाहिजेल की हां बाबा आपल्याला तुटकं तुटकं असं काढायचं आहे आपल्याकडं आयडिया असेल तर तो चित्र छान काढू शकतो काढलेले चित्रांमध्ये कलर कुठले द्यायचे आहेत ह्याची सुद्धा प्लॅनिंग त्यानं केली पाहिजे कारण त्यानं प्लॅनिंग केली नसेल तर ती चित्र आपल्याला पाहिजे असं होणार नाही ऑन दी स्पॉट आपण झाडांना पोपटी कलर दिला आणि नंतर वाटलं की नाही अरे आपल्याला झाडांना बॉटल ग्रीन कलर द्यायला पाहिजे होता ते कॉम्बिनेशन फार छान वाटायला लागलं आहे पण एकदा दिलेला कलर आपण बदलू शकत नाही अशा वेळेला काय करायचं म्हणून ज्या वेळेला आपण आपल्या डोक्यात त्याच वेळेस ठरवून घ्यायचं की आपल्याला इथे हाच कलर द्यायचा आहे का नंतर गोंधळ व्हायला नको जे आपण छान चित्र रेखाटणार आहोत त्याचं नुकसान व्हायला नको म्हणूनच कुठलाही पेंटर असू दे आपली कलाकृती रंगवायच्या रंगवायला सुरू करण्यापूर्वी आधी चित्र काढून घेतो का तर त्याच्या डोक्यात एक आराखडा तयार होते म्हणून हे प्रत्येकच पेंटर करत असावा मलासुद्धा ड्रॉईंगची आवड आहे मी सुुद्धा हेच करते म्हणून मी हे सांगितलं